कट्ट्याप्रमाणे किंवा पोत्याप्रमाणे आम्ही बाजारात पिके विकतो जसे की यवतमाळ जिल्ह्यामधे कृषी उत् कृषी उत्पन्न बाजार समिती आहे जिथे शेतकरी आपल्या शेतात पिकवलेला माल विकायसाठी घेऊन येतात तिथे त्यांना चांगला भाव मिळतो आणि तोच माल जर शेतकऱ्यांना इतर कोणत्याही राज्यात विकायचा असेल तर एक मध्यस्थ व्यापारी घ्यावा लागतो जेणेकरून आपला माल हा लवकरात लवकर एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोहोचण्यास मदत होईल कारण तो व्यापारी आपल्याला सरकारकडून परवानगी मिळवून देण्यास मदत करतो कारण आपल्या राज्यातून जर दुसऱ्या राज्यात माल विकायचा असेल तर त्याच्यावर कर लागते व आपला माल हा व्यवस्थितरित्या पोहोचेल पोहोचला आहे किंवा नाही याची माहिती ते व्यापाऱ्याला व्यापाऱ्याकडून आपल्याला मिळते आणि आपल्या बाजारापेक्षा दुसऱ्या राज्यात माल जर विकला तर आपल्याला जास्तीत जास्त नफा मिळतो व आपल्याला याचा जास्त फायदा होतो